आजकाल आपल्या देशात भरपूर सुविधा झालेल्या आहेत आपण आजकाल फोनच्या सुविधांमुळे आपण ट्रायव्हल्स वगैरे जायचं असलं बाहेरगावी तर ट्रायव्हल्सचे वगैरे बुकिंग पण आपण फोन करून करू शकतो आणि बँकेत पण इतक्या सुविधा झाल्या आहे की लगेच आपल्याला फोन पेनी पैसे पण काढता येतात करतात व रस्त्यावर जास्त ट्रॉफिक जाम न झाल्यामुळे उड्डाण पुलाची व्यवस्था केली आहे त्याच्यामुळे उड्डाण पुलामुळे ट्रॉफिक पण जास्त जाम नाही होत ते पण आपली व्यवस्था चांगली केली आहे आणि भरपूर सुविधा केल्या आहे जसं फोन पे वगैरे करून बँकेत वगैरे जाणं हे ते आपल्याला इंटरनेटच्या वगैरे भरपूर सुविधा झाल्या आहे त्यामुळे आपल्याला देशची देशाने खूपच सुविधा केल्या आहे अजून रस्ते वगैरे व्यवस्थित सुधारणा झाल्या आहे रस्ते पण चांगले करून दिले आहे आपल्या मंत्रीनी आपल्यासाठी भरपूर काही सुविधा केल्या आहे त्याच्यामुळे भरपूरच सोय झाली आहे